नवीन पदार्थ बनवण्यासाठी मी युट्युबवरचे काही व्हिडीओ पाहतो आणि त्या रेसिपी शिकण्याचा प्रयत्न मी करतो कुकिंग करण्याचा शौक मला लहानपणापासूनच आहे आणि कोणता पदार्थ जर बनवायचा असला तर मग युट्युबवर व्हिडीओ पाहून त्याची रेसिपी मी पाहून घेतो आणि मग तो पदार्थ तसाचा तसाच बनवतो टी व्हीवरही काही शो येत असतात पण टी व्ही मी पाहत नाही फक्त युट्युबवरच व्हिडीओ पाहतो आणि त्या व्हिडीओतून माहिती ही कागदावर लिहून घेतो जेणेकरून मला बनवताना हे सगळं सामग्री आणि साहित्य लक्षात राहते